माझ्या काही आवडत्या म्हणी अशा आहेत अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आपलेच दात आपलेच ओठ आयत्या बिळावर नागोबा आवळा देऊन कोहळा काढणे इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो उंदराला मांजर साक्षी उकराल माती तर पिकतील मोती उचल पत्रावळी म्हणे जेवणार किती उठता लाथ बसता बुक्की उडत्या पाखराची पिसे मोजणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशींग सर्वस्व पणाला लावणे साखर पेरणे सामोरे जाणे साक्षर होणे साक्षात्कार होणे हस्तगत करणे सोन्याचे दिवस येणे संभ्रमात पडणे